मी घेतलेले पहिले छायाचित्र आमच्या येथील टेकडीवरून दिसणारा निसर्ग व त्याच्या आजूबाजूचा परिसर होता आणि हे छायाचित्र मी इयत्ता आठवीत म्हणजे चौदाव्या वर्षी घेतले तेव्हा मला फोटोग्राफीचा एवढा अनुभव नव्हता परंतु तेव्हापासून फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट निर्माण होऊ लागला आणि त्यानंतर ब बऱ्याच विषयावरती मी फोटोग्राफी केली जसे की निसर्ग नद्या डोंगर पर्वत समुद्र फुलं त्यानंतर कीटक विविध पशुपक्षी यांचे फोटो घेतले गेले